भारतातील नावाजलेले योग गुरु श्री श्री रवीशंकर आणि पतंजलीचे बाबा रामदेव आहेत ते कसे प्रोत्साहन देतात त्यांचे योग करण्याची पद्धत सांगण्याची पद्धत अतिशय शांत प्रसन्न वाटते आणि त्यांचे योग केल्याने बरेच फायदे होतात हे ऐकून प्रोत्साहन मिळते